हां बोला सर हां बोला

हां हां हां हां हां हो हो हो आहे ना पण त्याच्यामध्ये का ते किचनच्या ह्याच्यासाठी म्हणल्यावर बघावं लागंल येऊन अगोदर नेमकं आता त्याला काय करावं लागेल काय नाही मी हां उद्या किंवा परवा एक चक्कर मारून प्रत्यक्ष जाग्यावर बघून मग चर्चा करून ठरवू मग काय करायचं ते हो चालेल सकाळी नऊ वाजेपर्यंत येईन मी हो चालेल मी फोन करेल सकाळी यायचं झालं तर मग फोन करेल हां मग तेव्हा आपण बघू

हो हो हो हो हो हो हो ते बघू अगोदर काय करावं लागंल क् कारण ते पावसाच्या ह्याच्यानं जास्त खराब झालं असलं तर पहिलं ते काढून काय गिलावा करून वगैरे असं ठरवू प्रत्यक्ष जाग्यावर बगितल्यानंतर त्यात हां हां हां हां हो ना हो ना हां हां हां हां हां हां

हो हो चालेल सर करू आपण बघून मग पूर्णच करून घेऊ कीचनचंही करू आणि ते पाणी जिथं हे होतं आहे ना तिथं पण बघू काय करता येतं आहे काय नाही समोर येऊन बघितल्यानंतर मग त्याच्यावरती काय करता येईल ते मी सांगतो तुम्हाला आल्यानंतर हां हो हो चालेल सर हां हां सर

हो येईन नं त्यालाही मग फोन करून बोलवून घेते मग त्यानंही आपल्यासोबतच राहील मग त्यानंही आपल्याला सांगू शकंल काय करायचं काय नाही थोडंसं त्याच्याशी चर्चा करून मग आपण फायनल डिश्शिजन करू नेमकं काय करता येईल आपल्याला हां चाल अच्छा अच्छा हो करू पूर्णच करू कारण आता सहा सात वर्षं झाली आहेत म्हणल्यावर परत एकदा करायलाच लागेल मग हां आपण पूर्णच करून घेऊ आणि हां मुलांनाव हे आता ते रूम हो ना ते रूम किती आहेत तुमच्या त्याला कलर किती लागंल ते बघूनच मग त्याचं पूर्ण मेजरमेंट काढून मग तुम्हाला मी उद्या संध्याकाळपर्यंत कळवेन समजा हो बरोबर आहे ना हो हो हो हो हो हो हो ते बघितल्यास नंतरच आपण ठरवू समोरच आणि संध्याकाळी मग सांगेल मी तुम्हाला हो हो चालेल चालेल हो हो हो चालेल चालेल सर हां ठीक आहे ठीक आहे चालेल हो हो थँक यु हो हो हो चालेल सर चालेल हां ठीक आहे ओके हां ठीक आहे